यामध्ये खूप मदत केलेली आहे तसे काही गोष्टी मला कळत नसतील तर मी डायरेक गुगल सर्च करते आणि सर्च मारते की मला ज्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तो प्रश्न मी सर्च करते आणि मला त्याचं उत्तर भेटतं फॉर एकजाम्पल अगर मला वाचता येत नसेल तर मी काय करू शकते यूटूब ओपन करू शकते यूट्युबमधे तो नाव हे करू शकते बोलू शकते व्हॉइस व्हॉइसमध्ये माला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि ते प्रश्न मला व्हिडीओच्या बाबतीत दाखवलं जातं अशा अनेक प्रका